रेखाटनाची सुरुवात ही अशमयुगीन काळापासूनच चालत आलेली आहे आहे अशमयुगीन काळामध्ये दगडांवरती दगडांवरती कोरून किंवा किंवा रेखाटून कला सादर केली जात होती त्या त्यावेेळेपासूनच त्यावेेळेपासूनच रेखाटण्याची कला ही अवगत झाली झाली त्यामध्ये दगडा दगडांनी दगडांनी कोरले जाणारे साहित्य वापरले जात होते